हां मी श शॉपचा ओनर बोलत आहे बोला ना मॅडम

तर हे हां बोला ना हो सगळ्या प्रकाराची फुलं भेटतात आमच्या

गुलाबाची आहेत गेंद्याची आहेत आणि मोगऱ्याची आहेत आणि वेगळे जे ऑर्किड वगैरे असते ते जर तुमची डिमांड आहे तर आम्ही तेसुद्धा मागवून देऊ असं काही नाही शेवंती वगैरे सगळं हां हो तेसुद्धा अवेले तेसुद्धा अवेलेबल असतं हां हां हो जे आता ते सु तेसुद्धा भेटून जातील पाकळ्याच्या ह्याच्यात तर नाही ते फुलाच्या ह्याच्यातच भेटतात पण ते जसे होऊन जातात त्याच्या पाकळ्याच होतात काही वेळानंतर असेही फुलं

हां तर हां ते तेसुद्धा करून देऊ आम्ही अरेंज तुमच्यासाठी ते पाकळ्या किंवा फुलं आता पाकळ्या त्याला काही चार्ज नसते ते फुलाच्या हिशोबाने धरता येतील फुलाचे जे रेट असतात तेच असतात ओके किती फूटची आहे ती तुमची घरची मूर्ती

तरी एक साधारण फोटो फ्रेम राहते तेवढं त्याच्यापेक्षा मोठं आहे तर त्याच्यामध्ये सिंगल लेयर डबल लेयर कसा हार पाहिजे तुम्हाला किती फुलं किती प्रकारची फुलं पाहिजे अच्छा तेसुद्धा अवेलेबल आहे दोनशे रुपयापासनं तेही हार भेटून जातील अच्छा डेकोरेशन आमच्याकडनं कर हो तर तेही होऊन जाईले मग फ फक्त त्याच्यामध्ये चार्जेस वेगळे असतात घरी येऊन डेकोरेट करायचे ओके तर ते होऊन जाईले

हां ठीक आहे ना त्यांना जे आल्यानंतर त्यांना काही अडवांससुद्धा द्यावा लागेल तुम्हाला की ते बूक ठीक आहे ना काही अमाऊंट अडवांसमध्ये घेऊन जाईल पण बाकीचे काम झाल्यानंतर चालेल ना ठीक आहे सात वाजता पाठवायचे पाठवून देतो ओके यू आर वेलकम